सुट्टीच्या दिवशी मला आणि माझ्या फॅमिलीला सिंहगड म्हणून आमच्या इथे जवळ आहे घरापासून पुण्यातच आहे सिंहगड एक छान किल्ला आहे तिथे जायला आवडतं तिथं जायला आवडतं कारण की तिथे तुम्ही बाय रोड पण जाऊ शकता किंवा तुम्ही ट्रेक करत पण जाऊ शकता चढून ज्यांना जमत आहे तसं वयस्कर लोकांनी बाय रोड तिथे गाडीने वगैरे जायची सोय आहे मात्र थोडं तिकडे गेल्यावरती चालावंच लागतं आणि ट्रेकिंग म्हटलं तर साधारण तुम्हाला एक दीड तासात खालपासून पायथ्यापासून आपण वरती पोचू शकतो तेही करण्यात मजा आहे एक वेगळेच अनुभव मिळतो जे की आपल्याला डे टू डे नॉर्मल लाईफमध्ये नाही मिळू शकत तिथे जाताना मग प्रत्येकाने आपापली सॅक कशी सांभाळायची पाणी कसं प्यायचं नाही ट्रेक करताना नाहीतर दम लागतो अशा सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी पाण्याचा ब्रेक कधी घ्यायचा खाण्याचा ब्रेक कधी घ्यायचा हे अनुभवातून शिकायला मिळतं ते छान आहे आणि मुख्यतः तिथे म्हणजे की निसर्ग इतका सुंदर निसर्गरम्य आहे तो सिंहगड की काय म्हणजे पुण्यातल्या रोजच्या ट्रॅफिक उंच उंच इमारती ह्या सगळ्यामधून तिथे गेल्यावरती अगदी शांत मोकळं वाटतं आणि वरती सिंहगडावरती खूप छान पिठलं भाकरी कांदाभजी अशा तिकडच्या स्पेशालिटी ज्या आहेत त्या जाऊन खायला आम्हाला खूप आवडतात तिथे छोट्या छोट्या मटक्यांमध्ये दही मिळतं प्रत्येकाने मला वाटतं एकदा तरी हा अनुभव घेतलाच पाहिजे आम्हाला तिथे जाऊन तिथे जाऊन काय करायचं तर अख्खा गड बघायचा चालत चालत पायी हिंडायचं जो पॉईंट आपल्याला जास्त आवडतोय तिथेच बसून राहायचं तिकडच्या मग गोष्टी सांगतात आम्हाला आमचे बाबा वगैरे शिवाजी महाराजांच्या काळातल्या तिथे ह्या गडाचं महत्त्व काय असं सगळं ऐकायचं तिथे जाऊन प्रत्यक्ष आणि मग परत संध्याकाळी घरी यायचं हीच छान मजा असते एक दिवसाची ट्रिप होते आणि खरंच खूप मनाला ताजंतवानं वाटतं